ज्या लोकांना हृदयासंबंधी व्याधी असेल अशा लोकांनी पोहणं थोडं टाळावे कारण की जर आपण जर पोहत असेल तर आपल्या हृदयावर जास्त परिणाम पडतो आपल्या हृदयाचे ठोके जास्त प्रमाणात वाढतात आणि त्यामुळं आपल्याला हृदय विकाराचा पण झटका येऊ शकतो आणि त्याने आपल्या हृदयाला आणखी मग त्रास होऊ शकतो पण जर थोडं थोडं करून जर आपण पोहत असेल जास्त वेळ नाही दोन मिनटं एक मिनटं जर पोहत असेल तर ते आपल्या शरीरासाठी पण चांगलं आहे आणि जर जास्त जर त्रास व्हायला लागला असेल हृदयाचा तर मग आपण पोहून घे पोहण्याचं थांबवलं पाहिजेन त्या ठिकाणी आपण थोडं थोडं करूनच पोहलं पाहिजेन जर हृदयाचा विकार असेल तर जास्त प्रमाणात पोहलं तर मग हृदयाला त्रास होतो आणि आपल्याला हृदय विकार आला तर मग तिथे लगेच आपल्याला दवाखान्यामध्ये पण घेऊन जाण्याचा प्रसंग येऊ शकतो खूप अवघड अवघड प्रसंग हे तिकडे येऊ शकतात म्हणून आपण थोडंसं हृदय विकार असेल तर पोहण्याचं टाळलंच पाहिजेन कारण की पुढं जाऊन आपल्याला आणखीन त्रास नको व्हायला या गोष्टींचा त्यामुळे आपला जीव पण आपण गमावू शकतो आणि बरंच काही त्यामध्ये आपण होऊ शकतं आपल्या जीवाचं म्हणून आपल्या जीवाला पहिले जपा आणि मग बाकीचं काय ते निर्णय घ्या कारण हे पोहणं हे त्यानंच केलं पाहिजे जो आधीपासून पोहतो आहे तर आपण आत्ता जर त्या गोष्टीमध्ये गेलो पोहण्याच्या तर आपल्या हृदयाला त्रास होईल आपले शरीर पण थकेल त्यामुळे जर आपलं जर शरीर जर थकलं तर आपण पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून जाऊ आपला तिथे दुर्दैवी मृत्यू देखील होऊ शकतो याचमुळं आपण असं आपलं मृत्यू नाही व्हावा म्हणून आपलं पोहणं थोडंसं त्या काळी टाळलं पाहिजेन आणि आपल्या जीवाचाही आपण थोडीशी काळजी घेतली पाहिजेन म्हणून